नमस्कार मी सुनील डिमेलो माझा अर्ज क्रमांक आहे एक दोन तीन चार मी एक महिन्यापूर्वी आपल्या स्थानिक आर्टियो कार्यालयात जाऊन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज केला होता मात्र त्यावरती अजून काही म्हणजे तुमच्या साईटवर गेल्यानंतर मला तिकडे काहीही हालचाल दिसत नाही आहे फक्त सबमिटेड असं दिसत आहे मग हे कधी मिळू शकेल मला कारण मला येत्या चार पाच महिन्यामध्ये मला परदेशी जायचं आहे आणि त्या अगोदर मला हे शिकाऊ परवाना अर्ज मला हवं आहे तर लायसन्स मला हवं आहे जेणेकरून मी कायमस्वरूपी लायसन्स मिळवू शकेन आणि परदेशी जेव्हा जाईन मी तेव्हा माझी स्वतःची गाडी चालवू शकेन तर हे खूपच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी कृपया एक महिना झालेला आहे तर माझ्याकडून काही कागदपत्रांची पूर्तता व्हायची असेल काही बाकी असेल तर कृपया मला तसं कळवा जेणेकरून मी ते पटकन तुम्हाला कार्यालयात आणून देईन आणि माझं हे काम होईल माझा संपर्क क्रमांक तुमच्या सिस्टममध्ये असेलच तरीदेखील मी पुन्हा एकदा तो सोडतो माझा संपर्क क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य ठीक आहे तो प्लीज प्लीज मला फोन करा कृपा करून माझं हे काम इतकं करा ओके धन्यवाद